माझ्या बहिणीने किंवा मैत्रिणीने खूप शिकावं असं मला वाटतं त्यांना हवं तितकं शिक्षण त्यांनी घ्यावं त्यांनी इतकं शिक्षण तर नक्कीच घ्यावं की जेणेकरून त्या स्वत चा उदरनिर्वाह निर्वाह स्वत करू शकतील आणि जेणेकरून त्यांना कोणावरती अवलंबून राहावं लागणार नाही त्यांनी स्वत चं शिक्षण घेतल्यामुळे त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतील आत्मनिर्भर होतील आणि स्वतः क पैसे कमावतील त्यामुळे त्यांना दुसऱ्यावरती परावलंबी न राहता स्वत चं स्वत कमावून स्वत स्वावलंबी बनता येईल मुलींच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात जसे की मुलींना शिकवण्यासाठी पालक काही वेळा काही वेळा तयार नसतात किंवा ते मुलींच्या शिक्षणावर जास्त खर्च करत नाही तसेच मुलींचे लवकरच लग्न करून देतात त्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात यामुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहतात व त्या दुसऱ्यावरती अवलंबून राहतात त्यांचे संपूर्ण जीवन दुसऱ्यांचे ऐकून घेण्यात निघून जाते व त्यांना स्वतःचे असे अस्तित्व निर्माण करता येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की मुली खूप शिकावं माझ्या बहिणीनी आणि मैत्रिणीने खूप शिकावं असं मला वाटतं